नमस्कार सर मी तुमचे रिस बघितलेले माझं नाव प्रसा साटे आहे मी मुंबईवरून बोलतोय ती आम्हाला ट्रॅकिंगसाठी तुम तुमचं हे मार्गदर्शन पाहिजे होते गाईडस पाहिजे होता हां हां मुंबईवरून बोलतो आहे सर आमचा ग्रुप आहे म्हणजे बॉयजचा ग्रुप आहे तो आम्ही सहासात जण आहे सर

होय

होय

असं आहे का नाही सर तुम्ही ती म्हटलं स्पेशल ऑफर आहे काही एका विद्यार्थ्याला काय तर तुम्ही दोनशे दोन हजारमध्ये तुम्ही हे करू शकता तुम्ही चार हजार मजे जरा आम्हाला थोडं जरा हे वाटते ना

ते तुम्ही मन्लासा ऑल सातारा फिरू शकतो स्पेशल ऑफर

होय म्हणजे स्पेशल ऑफरमध्ये काय फक्त

असा आहे का विषय सर सर म्हणजे आपल्याला जे गा गाडी तुमच्याय का आम्ही कोणी हे करू गाडी तुमच्याय ना

आणि काड्याचं काय करतो आहे मजे गाडीचं काय खर्च तुमाला गाडीभाडं किती द्या लागंल हो सर तर असं सातारमध्ये बेस्ट लोकेशन कोणतं

बरं बरं चालते सर हो चालते तसं तुम्हाला करतो नंतर फोन मग काय माझ्या पाठवतो हा